गणपतीच्या टाईमला ह्याच्या गणपतीच्या अगोदर जेव्हा गणपती बनवायला घेतात तेव्हा आ म्हणजे आमचीच शाळा आहे गणपतीची तेव्हा आम्ही तिथे जायचो मामा आणि आमचे असायचे ना तेथे तेव्हा आम्ही जायचो आणि आम्ही तिथे गणपती रंगवायला बसायचो मामाला मामा आम्हाला सांगायचा की तिथे बसा आणि गणपती रंगवा एकेक गणपती रंगवा आणि मग आम्ही तिथे गणपती रंगवायचो गणपती रंगवायचो म्हणजे काय करायचो की आम्ही तिथे गणपतीचे नेल्स असतात ते पेंट करायचो आणि आम्ही तिथे गणपतीची धोतरं हे सर्व आम्ही पेंट करायचो जे म मामाला सांग आणि मामा कसं गणपती बनवायचा ते आम्ही बघायचो त्यांचं ते लेखणी काम डोळे बनवायचं वगैरे त्यांचं ते सगळं मूर्तीला आकार कसं देणं प्रत्येक म मूर्ती कशी घडली जाते कशी साचात बनवली जाते ते आम्ही बघायचो हे सगळं करताना खूप मजा पण यायची पण थोडंफार शिकायला पण मिळायचं पण आम्ही आता आता तरी खू खूप चांगल्या प्रकारे आम्हाला करता येतं तरी पण आम्ही खूप मामा एवढं पण नाही पण आम्ही खूप छान छान प्रकारे आता क आता बनवतो ग बनवत नाही बट आम्ही रंगवतो म्हणजे आमा जेव्हा गणपती असेल गणपतीच्या अगोदरचे जेव्हा गणपती पूर्णपणे सुकतो तेव्हा ते लोकं रंगकाम करता म्हणजे गणपतीच्या आधी एक महिना किंवा पंधरा दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर पूर्ण गणपती रंगवले जातात लेखणी केली लेखणी केली जाते म्हणजे डोळे उघडले जातात